अजय ठाकूर सर यांची एक कविता आहे कात्यायनी हू मैं यामध्ये त्यांनी महिलेविषयी माहिती दिलेली आहे महिला आणि त्याची त्यांची देवी म्हणजे त्या मुलीचे नाव जे देवीशी निगडित आहे कात्यायनी त्या त्यावरती त्यांनी ही कविता केलेली आहे त्यातून त्यांनी जगाला संबोधित केले आहे की एक महिला मनात आणले तर काय करू शकणार नाही ती घरातल्या प्रत्येक कामापासून तर आज आधुनिक जीवनामध्ये नोकरी करण्यापर्यंत सगळेच कामं महिला करू शकते कात्यायनी हू मैं या कवितेमध्ये त्या अजय सरांनी अनेक स्त्री जीवनातील अनुभव नोंदले आहेत त्यामध्ये मी हे अनुवादित करताना मला त्या गोष्टीचा खूप आनंद झाला ही कविता हिंदीमध्ये आहे आणि ती मराठीमध्ये अनुवादित करण्याचा प्रयत्न केला तो अनुभव माझा खूपच छान होता आणि मला त्याची योग्य दादही मिळाली होती